नमस्कार हा लँडलाईन ऑफिसमधून फोन लागला आहे का हा नमस्कार मी चंद्रशेखर स्वामी बोलतो आहे तुमच्याकडून मला मजकूर आला आहे त्यात असं होतं की तुमचं बिल प्रलंबित झालं आहे भरण्यासाठी ते तुम्ही लवकरात लवकर भरून घ्या किंवा तुम्हाला दंड आकारण्यात येईल पण मी माझा बिल काही दिवसापूर्वीच भरलं आहे मुदतीच्या आत ते मी तुम्हाला सांगितलं पण आहे आणि दाखवलं पण आहे आणि त्याची पोच पावतीही माझ्याकडे आहे पण मी तो शंभर टक्के भरला आहे त्यामुळं तुम्ही त्याचीच एकदा छाननी करा किंवा तपासणी करा आणि जो काय असेल ते मला त्याची माहिती द्या आणि मी माझी पोचपावतीही तुम्हाला दाखवू शकतो त्याच्यावरून तुम्हालाही समजेल की मी बिल भरलेलं आहे आणि प्रलंबित नाही झालं माझं बिल त्यासाठी तुम्ही एकदा तुम्ही तपासून पहा आणि मी पण अजून एकदा माझ्याकडे तपासून पाहतो धन्यवाद